हॅलो हॅलो हां सर राहिल ओंकर बोलतो आहे गुड मॉर्निंग सर हां सर आज आपली बड्डे पार्टी झाली तुमच्या हॉलला हो सर तर खूप चांगलं नियोजन केलं तुम्ही हो तर हां सर मग म्हणजे एक जेवण तर खूप खास होतं आणि हॉल सुद्धा चांगलं डेकोरेट केलेलं होतं एकदम तुम्ही मस्त हो म्हणजे समजा आपण डेकोरेटर आपले इथचेच होते का बाहेरचे होते डेकोरेटर हो अच्छा अच्छा हा डेकोरेटर्स म्हणजे खूप छान डेकोरेट केलेलं होतं सगळ्याच गोष्टी म्हणजे आणि इथून ती म्हणजे मॅनेजमेंट सिस्टम सुद्धा खूप छान होती म्हणजे नाही का आणि जेवणाविषयी सुद्धा काय आडचण नाही आली सगळं म्हणजे जेवण पण जेवण तर एक नंबरच होतं सर आणि त्यातलं तर ते बऱ्याचदा कसं होतं की वाढणारे व्यक्ती भांडणं भांडण करतात किंवा काय नाही का पण जे वाढणारे सुद्धा खूप छान होते एकदम म्हणजे नाही का हो असं आणि म्हणजे मेन तेच ना म्हणजे जेवण कोणालाच कमी कमी पडलंच नाही म्हणजे नाही का असं हो जेवणाचं हो हो बरं झालं सर धन्यवाद वाढवल्याबद्दल आम्हाला अंदाजच नव्हता की एवढे व्यक्ती येतील म्हणून

हो बरोबर आहे हो बरोबर आहे आम्ही असा अंदाज

आमच्याकडे तशी एकतर लहान मुलं असतात ते म्हणजे कसं खाणं सांडलं वगैरे होतं हो तेच ना सर आणि त्यातल्या त्यात मेन प्रश्न होता केकचा केक म्हणजे सगळ्यांना पुरतो का नाही ह्याचीच आम्हाला भीती वाटली होती पण केक सुद्धा पूर्ण आणि म्हणजे चांगला होता केक सुद्धा खूप छान हो अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सर मग रिटर्न म्हणजे सगळंच तुम्ही सुद्धा म्हणजे खूप स्वच्छता सुद्धा खूप छान ठेवलेली होती तुम्ही हो कारण आमचं जवळ जवळच पाहुण्यांचे जेवढे कॉल आले आहेत ना सगळे म्हणत होते की नियोजन फार छान होतं म्हणून

हो ठीक आहे सर कारण आता म्हणजे रिलेटिव्जला सुद्धा सांगतो मी आणि म्हणजे आमचं भाच्याचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे मग त्याचं नियोजन सुद्धा असं चाललं आहे की तुमच्याच हॉलला करायचं आहे तरी पंधरा तारखेला आहे पुढच्या महिन्यात हो हो ठीक आहे म्हणजे तसं मी त्यांच्याशी आईवडिलांशी चर्चा करतो पण तरी तुम्ही हॉल असा ठेवाच हो म्हणूनच ठेवा कारण की कसं आहे आपल्या मनावर काय ना आता ते कसं आहे भा भा भाचा म्हटल्यारती मग करतो माझाच आहे हां ठीक आहे सर हो सर मी ना तुम्हाला दोन दिवसात कळवतो त्याच्याबद्दल सविस्तर हां आणि तुम्हाला म्हणजे ते तुम्ही जास्त होईल ना पण परंतु मी हा माझ्या हो ठीक आहे चालेल